हां ॲक्च्युली ना मला रूमला कलर करून हवा होता कारण की आता पावसाळा पण सुरू होतोय ना आणि गेल्या वर्षी जेव्हा पाऊस आला होता तर पूर्ण स्लॅब जो आहे तो पूर्ण गळत होता तर तुम्ही प्लीज ते स्लॅबचं काम करून घ्या आणि कलर पण करून घ्या कारण की आय थिंक तुम्ही दोन तीन वर्षांनी कलर नाही काय तो पूर्ण कलर निघत चाललं आहे ते पपडी पपडीसारखं निघतं आहे हो पण आता ते वॉटर प्रूफिंग पण नाही केलं आहे ना तुम्ही इथे वरती तर मग त्यामुळे ते पाणी लागून लागून ते पूर्ण चुना निघत चालला आहे तर तीन वर्षाने तर कलर केलाच पाहिजे ना तसाही तर प्लीज करून द्या ना कारण की आम्हाला ना खूप प्रॉब्लेम होतो आहे म्हणजे पूर्ण पावसाळ्यात पाणी गळतं आहे ते तर मग करून दिलंत तुम्ही तर बरं आहे त्यामुळे ठीक आहे मग आम्ही आमच्या हिसाबानी करतो पण मग जे काही खर्च येईल तर मग रेंटमधून आम्ही कट करून मग तुम्हाला देऊ रेंट तर चालेल का तसं का ना पाच वर्ष आम्हाला राहायचं पण आम्ही हेवे डिपॉजिट नाही घेतलं आहे ना आम्ही पगडे सिस्टममध्ये असतो तर आमचं एक गोष्ट वेगळी आहे की आम्ही आमचं करू पण आम्ही रेंटने राहतोय ना ते रेंटने राहणं म्हणजे एक जे ओनर असतो तो कलर करून देतो हे सिस्टम अशी आहे जो पगडी सिस्टम असते त्याच्यामध्ये असतं की तुम्ही पाच वर्षासाठी घेतला आहे परमानंटली तर आता तुम्ही बघा किती तुमच्या घराचं जे काय आहे ते तुमच्यावर आहे किंवा कलर करायचं काय करायचं ते आमचं ते मग भाडत्रांचं असतं कारण की ते पगडी सिस्टममध्ये आहे आणि रेंटने राहणारे माणसं ते स्वतःचं कलर नाही करत ते ओनरकडूनच कलर करून देत ओनरच करून कलर करून देतो बरं चालेल मग आम्ही करतो कलर पण मग जे काही रेंट येईल पुढच्या महिन्याचा तो मग आम्ही खर्च जेवढा झाला आहे ते मग कट करून देतो आम्ही चालेल नाही हे तर ॲक्च्युली रूल्सच्या ह्याच्यामध्येच खिलाफच आहे कारण की बघायला गेलं तर ओनरच कलर करून देतो असं आहे वर्षातून एकदा तरी ओनर कलर करून देतोच

बरं चालेल तुम्ही पाठवून द्या ओके थँक्यू